हा हॅलो नाजरीन इलेक्ट्रॉनिक्स का बरं ठीक आहे तुमच्याकडं इलेक्ट्रिशियनच्या सगळ्या वस्तू आहेत का बरं इलेक्ट्रिक वस्तूमध्ये तुमच्याकडं काय काय अवेलेबल आहे असं आहे का बरं वॉशिंग मशीन आहे तर कशी आहे म्हणजे ॲटोमॅटिक आहे की सेमी आहे दोन्ही पण आहेत का बरं मग टी वी टी वी एल ई डी आहे का टी वीला वेळ लागेल नाही तुमच्याकडे टी वी अवेलेबल नाही आहेत का

असं आहे का मग फ्रीज फ्रीज वगैरे पण आहेत का फ्रीज सिंगल डोअर डबल डोअर काय रेट आहे सिंगल डोअर डबल डोअरची असं आहे का बरं हो तुमच्या याच्याकडं तुम्ही क्रेडीट कार्ड वगैरे यूज करता का बरं मग ते आम्ही आता ऑनलाईनच तुम्हाला समजा घेतले आणि पैसे पाठवले तर तुम्ही होम डिलेवरी देता का बरं ठीक आहे आणि इन्स्टॉलेशन पण करून देतात ना तुम्ही तुमचं त्या सगळ्या ह्याच्यामध्येच इन्स्टॉलेशन पण करून देता ना टी वी वगैरे घेतल्यानंतर नाही असं कसं चार्जेस आम्ही आता एवढी मोठी वस्तू तुमच्याकडं खरेदी कराय लागलो तुम्ही त्यामध्येच आम्हाला इनस्टॉलेशन करून द्या ना नाही कंपनीकडूनच त्याचं इंस्टॉलेशन असतं असं कसं म्हणता मॅडम तुम्ही कंपनीकून इन्स्टॉलेशन होतं त्याचं पण आमचा काय फायदा आहे हो त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला आम्ही एवढी मोठी वस्तू तुमच्याकडून घाय लागलो तुम्ही साधा इन्स्टॉलेशनही करून देत नाहीत का नाही नाही मग जाऊ द्या मग आम्ही दुसरं स्टोर बघू कसं आहे माहिती आहे का आता सध्या जे बाजारात आहे ना तर बा तीच वस्तू तुमच्याकडं जी आम्ही घ्यायलो तीच जर आम्हाला दुसरीकडं इन्स्टॉलेशन सहीत मिळत असेल तर मग आम्ही तुमच्याकडं का यावं नाही नाही मी दुसऱ्या नाही मॅडम हो ऑनलाईन खरेदी केली तरी सुद्धा इनस्टॉलेशनला कंपनीचे माणसं येतात बरं ठीक आहे ओके